आम्ही सांगली या सांगली या गावामधून सांगलीचे आमदार विशालदादा पाटील आहे ते अतिशय प्रामाणिकपणे काम करतात मी त्यांच्याशी परवाच भेटले ते एवढं प्रामाणिकपणे सरळ लोकांशी बोलतात लोकांशी बोलण्याचा त्यांच्यासोबत वागण्याचा त्यांचा वेगळाच स्वभाव आहे लोकां गरीब लोकांची मदत करणे लोकांना काही अडचण असेल तर त्या अडचणीतून बाहेर काढणे हे त्यांचा हेतू आहे आत्ता त्यांनी रोड सांगली विभागात सगळं चांगले चांगले रोड केले आहेत त्यांनी कोल्हापूरमध्ये आय टी कंपनीज डेव्हलप केले आहेत त्यांचं सांगलीमध्ये व्ही पी इन्स्टिट्यूट म्हणून त्यांचं एक कॉलेज आहे त्यांनी मु मुलांच्या एज्युकेशनसाठी त्यांचा शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले आहे त्यांना जॉब मिळावी लोकं मुलांना जॉब देणे लोकांना दवाखान्याचा लोकांच्या दवाखान्याचा बिल कमी करणे लोकांच्या दवा दवाखाना फ्रीमध्ये करून देणे ह्याच्या सारख्या सुविधा त्यांनी अव्हेलेबल केल्या आहेत ते आता काम करत आहेत प्रत्येक लोक हर एक प्रत्येक लोक लोकांची त्यांनी मदत केली आहे लोक काय सांगतात हे त्यांनी ऐकून घेऊन त्याच्यावर अवलंब करण्याचा नक्कीच प्रयत्न करतात ते प्रत्येकवेळी मदतीस सगळ्यांच्या मदतीस उभे राहतात